हॅलो कोण बोलत आहे घुमाले तुम्हाला कुठं कुठं जायचं आहे ते त्याची माहिती पाहिजे हो ना तर घुमण्यासारखे ठिकाण तर नागपुरात भरपूर आहे दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमीला थोडंसं पाहण्यासारखं आहे बाबासाहेबांनी काय दिलं काय कोणत्या गोष्टी हे केल्या खिचलीला आहे पाहण्यासारखं आणि कामठीला आहे बागलोकला आहे एवढ्या ठिकाणं पाहण्यासारखे बोरधरण आहे तसं हो हो हो हो खूप सारे आहे बघण्यासारखे तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगा तसं कन्फर्म करून मग मी सांगते तुम्हाला कम कामठीला जायचं आहे का

त्याची म्हणजे कामठीला जायचे आम्ही गाडी वगैरे आमचीच राहील आमचे चार्जेस आहे चार हजार तर पहा हात बारा आता पेट्रोल डिझेल सगळं वाढले भाऊ पूर्ण दिवसभर नं राहावं लागते ना गाडीसोबत तुमच्यासोबत

ठीक आहे ना करू न थोडं कमी कमी करून टाकू आपण तुमच्या तुम्ही तारीख सांगा त्या दिवशी येऊन जाऊ आपण